मला जास्त करून ऐतिहासिक पुस्तकं वाचायला आवडतात म्हणजे लहानपणी चांदोबा वगरे चांदोबा मोटूपतलू अशी पुस्तकं वाचून मला वाचनाची थोडी आवड निर्माण झाली जसजसा हळू हळू मोठा होत गेलो तसतसं मला जास्त करून ऐतिहासिक पुस्तकं आपली शिवरायांचा इतिहास शिवरायांच्या इ इतिहास म्हणजे आदिलशाही काळापासून कसंकसं होत गेलं त्यानंतर संभाजी महाराज यांवरची काही पुस्तकं त्यानंतर पेशवाई काळातील पुस्तकं माधवराव पेशवे वगैरे ते सर्व पूर्ण इतिहास मला जवळ जवळ तोंडपाठ आहे त्यानंतर आपले जे स्वातंत्र्य स सुधारक होते जसे गोपाळ गणेश आगरकर किंवा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्वांची लेखक पुस्तकं मी वाचली आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस वीर सावरकर यांचीही पुस्तकं आवडली आहे भरपूर आवडले तर त्याच्या म्हणजे इतिहासावर माझा जास्त करून भर होता त्याच्याव्यतिरिक्त मी आपले अब्दुल कलाम आझाद किंवा पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांचं मनोगत स आपले स्वामी विवेकानंद चे पाच योग प्रेम योग भक्ति योग वगरे पाची योग म मी वाचलेले आहेत तर असे पुस्तकं नंतर आपले चार्ली चॅपलिनचं हसरे दु ख एक पुस्तक आहे ते भरपूर छान आहे अब्दुल कलामचं मी सांगितलं त्यांचं अग्निपंख पुस्तक भरपूर सुंदर आहे त्यानंतर पु ल देशपांडे प्र के अत्रे यांचे लेख यांचे पुस्तकं पु ल देशपांडेचं बटाट्याची चाळ भरपूर प्र प्रसिद्ध पुस्तक आहे त्यानंतर आपले शहेनशाह औरंगजेबावर जे पुस्तक आहे स्वामी आपलं पेशव्यांवर पुस्तक आहे त्यानंतर माझा लढा असे भरपूर पुस्तकं मला म्हणजे अजूनही वारंवार वाचावेसे वाटतात त्या व्यतिरिक्त मी काही आपले छोटे स्टोरी बुक्स पण वाचलेले आहेत म्हणजे जेव्हा दुसरे पुस्तकं वाचले नव्हते तेव्हा अशाप्रकारे पुस्तकांची पूर्ण लायब्ररीच माझ्याकडे होती अजूनही बऱ्यापैकी पुस्तकं आहेत पण त्यानंतर काही लोक येऊन म्हणजे मला हे पुस्तक वाचायला दे वगैरे करून घेऊन जायचे आणि परत बहुतेकांनी परत ती पुस्तकं आणून नाही दिली त्यामुळे आता माझं साठा थोडा कमी झाला आहे आता मी ई बुक्स वाचतो म्हणजे नवीन पुस्तकांवर खर्च करत नाही आधी मी जिथे भेटतील तिथे न काही वेळा नवीन पुस्तकं आणून घरामधे ठेवायचो किंवा रद्दीच्या दुकानामध्ये जायचो तिथे शोधायचं पुस्तकं आपली जी आवडतात ती त्यानंतर इंग्लिशमधे पण मी चेतन भगतची पुस्तकं वाचलेली आहे टू स्टेट्स थ्री मिस्टेकस् ऑफ माय लाइफ वगैरे त्याचं इंग्लिश एकदम सोपं होतं म्हणजे मला त्याने थोडं थोडं इंग्लिशपण शिकायला मिळालं आणि त्याच्या स्टोरीज पण एक सिम्पल इंग्लिशमधे जे एक सामान्य भारतीयाला म्हणजे ज्याला ज्या जो मराठी मीडियममधून शिकलाय त्यालापण समजतील अशा इंग्लिशमधे त्याची पुस्तकं असायची तर ती मी वाचायचो तर अशाप्रकारे वाचनाचं वेड म्हणजे ला जेव्हा कॉलेजमध्ये होतो किंवा शाळेमध्ये होतो तेव्हा तर मी म्हणजे असं वेड लागलेलं मला पुस्तक वाचायचं टॉयलेटमध्ये बसून पण मी पुस्तक वाचत बसायचो तास न तास आणि एखादे एक एकदा एखादं पुस्तक घेतलं की ते संपेपर्यंत मला चैन नव्हतं पडत म्हणून जवळजवळ ते घरचेपण भरपूर ओरडायचे की एवढं काय तू वाचनामधे करतो त्याबरोबर अभ्यासाची पुस्तकं तर वाचायचीच असतात पण जेव्हा कधी वेळ भेटेल अजूनही मला जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा मी कोणतंही पुस्तक हातात लागलं किंवा न्यूज पेपर हातात लागला तर वाचत बसतो